हो आयुष रेसिडेन्सी

हो आमच्या इथे रूम मिळेल

आणि रूममध्ये तुम्ही या हॉटेलला भेट द्या आणि रूमही बघून घ्या कशी आहे म्हणून बाथरूम लॅटरिनचं सगळं व्यवस्थित आहे आणि बेडही आहे जर हॉटेलमध्येच राहायचं म्हटल्यानंतर इथे पूर्ण सुविधा आहे तुम्हाला गरम पाणी थंड पाणी सगळं भेटेल आणि जेवणही तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल तेही मिळेल तुम्हाला जेवनामध्ये जे आवडेल ते तुम्ही सांगितल्या ऑर्डर दिल्याप्रमाणे तुम्हाला मिळेन मिळेल

शाकाहारी पाहिजे का आमच्या इकडे पुरणपोळी वगैरे हो हो पावभाजी गोलगप्पे परत चायनिज हा आणि व्हेज बिर्याणीही असते आमच्याकडे तुम्ही जशी ऑर्डर दिले दिली तशी तुम्हाला मिळून जातील एक एक अं हो तुम्ही या आणि आमच्या हॉटेलला भेट द्या रूमही बघून घ्या राहण्याची सोय आहे ए सी वगैरे सगळं आहे पण तुम्ही किती अं एकट्याच आहे का हो का आल्यानंतर तुम्ही बघून घ्या आणि मग रेटचं बोलूया जा हो ठीक हो ठीक